दहा हजार ते दहा लाखाच्या दरम्यान आपला नंबर जर सांगायचा असेल तर एक आहे तर दहा हजार दुसरा आहे पंधरा हजार तिसरा आहे तेवीस हजार आणि चौथा आहे तर पंचवीस हजार तसंच पन्नास हजार असे हे नंबर आपल्याला लक्षात ठेवता येतील